हां मी पडवळ मॅडम बोलते मी आपल्या दुकानाची कस्टमरच आहे मॅडम आपल्या दुकानामध्ये गहू आहेत का चांगल्या क्वालिटीचे विक्रीसाठी एकवीस नाही आमच्या शेतातलेच पहिले हे गहू होते आत्तापर्यंत पण मला आता पाहिजेत या वर्षी नाही आहेत आमच्याकडे तर आपल्या इथेचं कोणकोणत्या क्वालिटीचे आहेत साधारणपणे बरं बरं बर बरं ते खपली गहू किंवा जोड गहू म्हणतात तसा गहू आहे का आपल्याकडे बर बरं ओके ओके चालेल पण ख साधारणपणे खपली गव्हाची किंमत किती आहे आपल्याकडे

बरं बर ओके पण स्वच्छ आहे ना सगळं हो ज म्हणजे किरकोळ असं लागलं तर घेत असते आपल्याकडून तांदूळ वगैरे घेतलेलं अजूनही आम्हाला पाहिजे आहेत तांदूळ तांदूळ पण आहेत का आपल्याकडे तांदळाची चांगली आहे इंद्रायणी आम्ही घेतो नेहमी करता पण आता आणखीन हां हातस हातसडीचे तांदूळ आहेत का आपल्याकडे उपलब्ध

बरं बरं चालेल तेल नाही घेतलं तेल नाही घेतलं शेंगादाणे वगैरे घेतलेले होते पण शेंगादाणे थोडेसे आम्हाला खराब लागले म्हणजे हिरवे वगैरे असे काही निघाले त्याच्यामध्ये शेंगादाणे तर चा

चालेल पुढच्या वेळी फक्त आम्हाला च चांगली क्वालिटी द्या बाकी काही नाही आणि म मसाल्यांमध्ये आपल्याकडे काय काय मिळेल म्हणजे म काळा मसाला जो करायचा असतो त्याचं सगळं साहित्य आहे का आपल्याकडे उपलब्ध ओके ओके ओके आणि पेमेंट कसं आपल्याकडे ऑनलाईन चालेल ना ओके ओके ओके चालेल ओके थँक्यू थँक्यू